आमच्या इथं गाय आहे गाईचं नाव गायत्री आहे आणि तिचे दोन बैल आहे जसे आपण स्वतःची काळजी घेतो तशी त्यांची पण काळजी घेतो त्याला चारा आणून व्यवस्थित त्यांचा आहार त्यांना व्यवस्थित टाकतो